प्रियंका कलेक्शनमधून मी एक कुर्ती खरेदी केली ती दिसायला खूप छान दिसली मला दिसताना म्हणून मी तिला एक हजार रुपयापर्यंत खरेदी केली एकदा दोनदा मी तो ड्रेस वापरला परत धुतल्यानंतर त्याची डिझाईन गेली सगळी कापड खराब झालं कलर डंब झाला त्यामुळे मला ती खूपच बाद लागली